अभियांत्रिकच्या अध्ययनमध्ये पण रेखाटन आवश्यक आहे रेखाटन याच्यासाठी की समजा सिव्हल असलं सि्हलमध्ये कसंय आपण मॅप बनवतो मॅप बनवायला आपल्याला घरबांधकाम करायचं मॅप बनवतो मॅपमध्ये पण असंय ते बाबा कि जमीन क्रॉस आहे कसंय त्यातरी एक आपण नॉर्मल नकाशा बनवून कम्फम नकाशा करतो कि बाबा कुठं कोर्स राहू नये याच्यासाठी त्या अत्यावश्यक असले याचं कारण असंय की चुकू नये व रेखाटन म्हणजे आपले जे भिंती वगैरे उउभं राहते पिलर वगैरे आहे ते क्रॉस जाऊ नये ते सरळ राहाव घर पण पपद्धतशीर दिसावं आणि एक लेवलला यावं म्हणजे जेवढी जागा आहे आपली त्यात फेसोपस बसण्या्साठी हे अत्यावश्यक रेखाटन आहे